हॅलो

हो म्हणजे अगदी थोडे दिवस केलं पण मग नंतर मी इकडेच आले तुमच्याकडे कारण मला जागा बदलाय गाव बदललं माझं म्हणून

हो मॅडम हो मॅडम बरं

येस मॅडम बरं बरं हां

हां हो हो बरं हां हां मग ते शेफ आम्हाला सांगतील का की दुसरा कुठला सिमिलर पदार्थ आहे त्यांच्याकडे तो चालेल हां हां हां हां अच्छा बरं बरं हां हां

हां हां बरं आणि कोणी मॅडम काही कम्प्लेंट केली तर मग काय कसं आम्ही कसं मी हँडल करायचं असतं ते

बरं हां बरं बरं आणि कोणी नाही आज मिळणार आहे दुपारी हो हो हो चालेल चालेल काही अडलं तर मग मी विचारते मॅडम तुम्हाला हो चालेल हो हो मॅडम हो मॅडम हो हो मॅडम हो हो हो मॅ हो थँक्यू थँक्यू मॅडम